क्रीडा उद्योगात एस टी ई एमची भूमिका क्रीडा क्षेत्रामध्ये जे कॅलक्युलेशन होते पूर्ण गुणवत्तेशी त्याला एस टी ई एम माध्यमाने होते खेळाच्या साहित्यात साहित्यातील व प्रशिक्षणातील सुधारण्यासाठी ते कारणीभूमक कारणीभूमक जसे सायकलिंग सायकलिंग मशी मशीन त्याने जागेवरती सायकलिंग करू शकतो अशा आणखी काही मशीन आहेत